हस्तकला क्षेतात असणाऱ्या लोकांना सोशल मीडियामुळे प्रसिद्धी मिळत आहे त्यामुळे त्यामुळे त्यांना त्यांची हस्तकला वाढवण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे आणि सोशल मि मीडियामुळे त्यांना त्यांचा एक व्यवसाही मि भेटला आहे त्याच्यातनं त्यांना पैसे मिळत आहेत आणि मला हस्तकलेशी निगडित खूप साऱ्या लोकांना मी फॉलो करते ज्यांच्याकडनं मी हस्तकलेश ही निगडित खूप साऱ्या गोष्टी शिकले आहे पण त्यातूनही मला आवडणारी आवडणारं म्हणजे अदिती क्राफ्टर कारण ती खूप साऱ्या टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवायला शिकवते कमी किमतीत वस्तू आणून छान अशा त्या गोष्टी बनवून जास्त किमतीत कशा विकता येतील तेही ती छान रीतीने समजवते शिकवते त्यामुळे मला अदिती क्राफ्टर आवडते